माझे नाव प्रणील बिराप्पा सरगर आणि मी सांगली येथे ग्रॅज्युएशन करत आहे आता तुमचा प्रश्न असा आहे की गावातील वाचनालय झा वाचनालयात झाडाखाली लोक एकत्र कॅरम खेळताना दिसायचे पण ते दृश्य आत्ता का दिसत नाही तर माझ्यावर याचे असे मत आहे की पूर्वीचे लोकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसायचे किंवा असं पूर्वीचे लोक कसं गावात असं एकत्र असायचे वाचनालयापाशी किंवा पहिल्यांच्या ह्याच्याकडे मोबाईल नसायचे लॅपटॉप नसायचे दूरध्वनी नसायचं त्यामुळं लोकांचं मन रमण्यासाठी ते एकत्र हो येऊन कॅरम खेळायचे चेस खेळायचे मध्ये विविध खेळ खेळायचे आणि माझे मत असं आहे की ह्या वाढत्या लोक लोकसंख्येनुसार आणि ह्या वाढत्या म्हणजे आपल्या फॅसिलिटीजनुसार आपले देश जसं जसं तरक्की करत आहे तसं तसं जे मागचे आपले मागचे आपले काय म्हणतात त्याला जे आहेत मागचे जे आपले गुण किंवा कॅरेक्टरस्टिक्स ज्या लोकांमध्ये आहेत की पहिले लोक कसं एकत्र कट्ट्यावर गावात बसायचे चर्चा करायचे त्या गोष्टीवर उपाय सांगायचे किंवा उपाय हुडकायचे असे असे करत होते पण आताचे लोक तसं नाही आहेत व्हॉट्सअपवर चॅटिंग इंस्टावर चॅटिंग स्नॅप पाठवायचं फेसबुक असलं यूट्यूब असल्या ह्या जमान्यात तुम्ही आपण कसं शक्य आहे की लोकं एकत्र येऊन कॅरम खेळतील आताचे लोक ऑनलाईन क्रॅ कॅरम खेळतात आता सगळं ऑनलाईन उपलब्ध असल्यावर कोणीही असं एकत्र येऊन गावात कॅरम खेळणार एक ठीक आहे की असं घरातल्या घरात जास्त कझन्स किंवा पोरं किंवा असं मित्रमैत्रीण एकातागित झाले किंवा हे झाले तर आपण खेळू शकतो आहे पण आता तसं नाही आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे मी सगळा दोष हा ऑनलाईनला देतो कारण त्याच्यामुळे पोरं बाहेर गेम खेळायला येत नाही ते फक्त ऑनलाईनच गेम खेळतात जसं की पबजी फ्री फायर माइन क्राफ्ट असले गेम खेळत असतात आणि त्याच्यामुळे असं एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी बंद झाल्यामुळं हे झाडाखाली पोरं तुम्हाला आता चेस खेळताना दिसत नाहीत किंवा हे करताना दिसत नाहीत आता तुम्हीही समजू शकता की सगळं ऑनलाईनचं परिणाम आहे आणि लोकांच्या मनात असं म्हणजे येतच नाही की आपण असं फिजिकली म्हणजे स्वत हून जाऊन एकत्र होऊन गेम खेळाव नाही फक्त आता लोक ऑनलाईनवर विश्वास ठेवतात आता ह्या जमान्यात सगळं जेवणसुद्धा आपल्याला ऑनलाईन ऑर्डर केल्यावर भेटते म समजून जावा की म्हणजे ह्याचा परिणाम म्हणजे तुम्हीच समजून जावा की ह्याचा परिणाम आपल्याला दिसतो की सर्व काही मी सस सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळं आता लोक जास्त ऑफलाईन किंवा फिजिकल प्रिपेअर करत नाहीत आता सगळं एका क्लिकवर सगळा अवेलेबल असल्यावर कशाला कोण एकत्र येऊन गेम खेळणार आता लोकांना त्या टाईम नसतो नुसतं मोबाईलवर इकडं तिकडं क्लिक करायचं ह्या करायचं इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप चॅटिंग असलं करायचं लोकांना समजून येत नाही की असं जास्त फिजिकली ॲक्टिव्ह केल्यावर आपलं माइंड ॲक्टिव राहातं अशा तऱ्हेने आपण य केलं पाहिजे समजून झालं पाहिजे घेतलं पाहिजे फिजिकली जास्त ॲक्टिव्हिस्ट राहिलं पाहिजे माझंच एवढंच मत आहे